मोठ्या कृषी केंद्रावर जे फायदे होतात त्याच्यानंतर गरीब वर्ग आमच्या शेतामध्ये फायदे खूप होत नाही कारण की तिकडं योजना उंच कीटकनाशक हे ते व्यापारी धंदे टेक्निकल वापरतात आणि खेडेगावामध्ये कमी प्रमानात वापरतात त्याच्यामुळं लॉस होतं आहे